बर बर

हां आम्ही ट्रॅकिंगचे टूर वगैरे काढतो आणि ग गाईड वगैरे करतो कसं काय तुम्हाला जायचं आहे का बरं आम्ही प पाणी वाडी वाईल्डलाईफ तिथे जाणार आहेत तिथे आम्ही ट्रॅकिंगचे बरेच असे कॅम्पिंग करतो त्यानंतर बरेचजण मी इकडनं विद्यार्थी किंवा मग ज्यांना ट्रॅकिंग करायची इच्छा आहे त्यांना सोबत घेऊन जातो तिथून आमची येण्याजाण्याची सोय वगैरे सगळं आमच्याकडून असतं जेवणखावण सगळं आमच्याकडून असतं त्यानंतर कॅम्पिंगचं पण आमच्याकडून असतं त्याच्यासाठी आम्ही काही चार्जेस वगैरे प्ले करतो सोबत तुम्हाला काहीच म्हणजे स्नॅक्स वगैरे बॅगमध्ये घेऊन जाऊ आता रोप पाण्याची बॉटल त्यानंतर बरेच इंज्युरीचे फर्स्ट एड बॉक्स वगैरे असे घेऊन जा सोबत ठेवावे लागेल तिथून तुम्ही यायचं सकाळी आम्ही तुम्हाला कळवू तिथं कुठं जायचं आहे ते आणि तिथं तुम्ही यायचं आणि तिथून मग आपण सगळेजण सोबत जाऊ आणि सोबत झाल्या गेल्यानंतर तिथे आपण ब म्हणजे पाणीचं ठिकाण असणार आहे तिथे पाणीवाडीच्या तिथे जवळच बरं तिथे जवळच थोड्याफार गोष्टी आम्ही तिथे आमच्याकडूनच सगळं प्रोव्हाईड केल्या जाणार आहे तुम्हाला चार्जेस लागेल पंधरा ते वीस हजार रुपये एका ट्रॅकिंगचे चार्जेस लागेल आणि आम्ही जवळपास सक्सेसफुली प आम्ही जवळपास सक्सेसफुली पंचाहत्तरपेक्षा जास्त म्हणजे टूर किंवा ट्रॅकिंगचे हे कम्प्लीट केलेलं आहे त्यात कोणालाच काहीच प्रॉब्लेम झालेला नाही आहे किंवा प्रॉब्लेम जरी झाला तरी आमच्याकडनंच सगळं प्रोव्हाईड केलं जातं ईव्हन इंज्युरी जरी झाली तरी आम्ही आमच्या इकडून हॉस्पिटलाईज वगैरे सगळं आमच्याकडून असतं ते पण तसं तर काही होतच नाही पण झालंच तरी ती आमची जवाबदारी असते हो सगळं आमच्याकडून हो तुम्हाला म्हणजे दोन टाईमच्या जेवण वेळेमध्ये तुम्हाला स्नॅक्स वगैरे त्याच्यासाठी स्वतःला को पे वगैरे करावं लागेल तुम्हाला जर काही घ्यायची वगैरे इच्छा असेल तसं तुमच्याकडून जर अजून कुणीही विद्यार्थिनी वगैरे असेल तर तसं तुम्ही वि कळवा तसं आमच्याकडून म्हणजे आमच्याकडून जवळजवळ वीस पंचवीस जण झाले आहेत अजून आपले दहाएक जण जमा झाले की मग आपण जाऊ आणि अजून काही विचारायचं तुम्हाला काही प्रश्न वगैरे कमीजास्त करायचं काही कमी म्हणजे हां बाकी मग तुम जेवण वगैरे तुमच्याकडे असेल येण्याजाण्याची सगळं तुमच्याकडे आम्हाला दहा हजार लागतील मग आम्ही दहा हजार कमी करू पण मग सगळं तुमच्याकडे चालेल का तसं त्यामुळे आम्ही बाकीच्या काही जवाबदाऱ्या घेऊ नाही शकत म्हणजे आता काही बाय आपण ट्रॅकिंगला जायचं म्हणतो आहे म्हणजे रिक्स आलंच पहाड वगैरे आले आहेत पहाडमधून काही कोणाला लागतं खरचटतं कोणी आजारी पडतत सगळं हॉस्पिटलाईज खर्च वगैरे आम्ही घेऊ शक आम्ही घेऊ मग तसं बाय चान्स जर काही झालं तसं तसं तर आमच्यामध्ये अजूनपर्यंत झालं नाही आहे पण मग तरीबी काही सांगता येत नाही तुमचं फस्ट ट्रँकिंग आहे तुम्ही अजूनपर्यंत काही केलेलं नाही तुम्हाला गाइडन्स नाही आहे त्यानंतर आपल्याला तिथं कशी सिच्युएशन म्हणजे क्रिएट होते त्यावरती सगळं डिपेंड होणार आहे थोडे कमी म्हणजे तुम तसं चालेल का तुम्हाला सगळं तुमच्याकडे आम्ही कशाचीच जवाबदारी घेत नाही बरं कमी करायचं बघू मग पण मग तुमच्याकडून जर जर तीनचार विद्यार्थी जर ॲड होत असतील तर मग आम्ही थोडंफार कमी करू म्हणजे तुम्हाला त्यांचे प त्यांचे पैसे म्हणजे थोडेफार तुम्हाला कमी होतील जर तुम्ही ॲड केलेत तर अजून बरेच आहेत ब्रह्मगिरी वगैरे असे बरेच प्लेसेस आहेत जर तुम्हाला तसं जायचं असेल तर तुम्ही तसं कळवा मग हो चालेल चालेल तसं कळवा मग